खरं सांगायला गेलं तर मी जेव्हा लहान असताना दोन हजारच्या काळात जेव्हा मी लहान होती तेव्हा आम्ही पाटी आणि खडूने ली लिहायचो तर नक्कीच मला लॅपटॉपपेक्षा किंवा मोबाईलपेक्षा मला कागद आणि पेन किंवा पाटी पाटी तरी आजच्या काळात मिळणे खूप खूप क्वचितच मिळत असेल आणि ती ही शहराच्या भागात मिळत नसेल तर जेव्हा लॅपटॉप आणि मोबाईल आलं त्यापासून तर खूप कमी प्रमाणात लेखन होत आहे पण मला कागद आणि पेन खू ह्या माध्यमाने लिहायला खूप आवडतं जेव्हा कारण की लॅपटॉपवरती आपण म्हणतो ना एक तुम्ही जर बाब लक्षात घेतली एक गोष्ट तुम्ही निरखून पहिली ना तर आपलं अक्षर आपलं हस्ताक्षर ह्याच्यामध्ये बिलकुल अजिबात आपल्याला कळत नाही जेव्हा आपण लॅपटॉप आणि मोबाईलवर टाईप करतो कारण का आपण आणि आपल्याकडे एक म्हणतात ना आपलं एक विचारधारणा निश्चित होते की नाही माझं अक्षर असं आहे तर आपण आपलं खूप मोठमोठ्या खूपजणांचं तुम्ही माझी एक बहीण आहे ती आय टीमध्ये कामाला आहे नक्कीच त्याच्यामध्ये तर मोबाईल आणि लॅपटॉप बस एवढंच त्याच्यापलीकडे मला वाटत नाही की पेन क्वचितच वापरत असतील पण तिचं जरासं अक्षर म्हणतात ना हस्ताक्षर एवढं चांगलं नाही आहे जेवढं माझं आहे कारण की मी पाटी आणि खडूने लिहिणारी व्यक्ती आहे ती थोडीशी आत्ताच्या काळातली आहे तर तिला लॅपटॉपवरती जेव्हा जेव्हा मी तिचं अक्षर ती काहीतरी लिहित होती जेव्हा मी बघितलं तेव्हा मी मी तर मला काही कळतंच नव्हतं की काय आहे हे न म्हणजे तिचं अक्षर असं होतं की की तिला विसरच पडलेला मुळाक्षरांचा तर जेव्हा पेन्सिल आणि आपण कागदावरती लिहितो ना तेव्हा एक लिहून लिहिता लिहिता आणि आपलं आपल्याला पात्रता आपली कळते की आपलं अक्षर किती छान आहे किती प्रकारे आपण काय करू शकतो अजून आपण काय सुधारणा करू शकतो जर तुमचं पाटी आणि आणि तेवढी आपण माहिती आहे का आपली तेवढी ना हाताची पण एक्ससाईज होते जेव्हा आपण लिहितो जे आपली ही प आपली ज्या हाता दोन बोटांची जी पॉईंट्स आहेत ना ते दाबले जातात आणि ते पॉईंट्स दाबले गेल्यामुळे आपले शरीरात चांगले परिणाम होतात तर जेव्हा आपण पेन्सिल आणि आपण जेव्हा कागदावरती लिहितो तेव्हा आपल्याला ना एक एक एक छान वाटतं की आपण काहीतरी लिहितोय जसे की मला वाटतं मी माझ्याबद्दल बोलते आहे एक असं छान वाटतं की मी बाबा पेनाने लिहिते आणि जेव्हा लिहिताना ना आपण जेव्हा लिहिता लिहिता बोलतो बोलता बोलता लिहितो तेव्हा आपल्याला ना आपल्या लक्षात राहतं छानपैकी आणि आपल्याला एक कळतं की आपण कुठे आहोत कोणत्या स्तरावरती आहोत की आपलं अक्षर किती छान आहे काय आहे ते आपल्याला छान प्रकारे उलगडून येतं